ताई तुम्ही मयुरी ब्युटी पार्लरमधून बोलत आहे का ताई मला हेअरस्टाईल करायची होती तर तुम्ही करून द्याल का मला मला माझ्या भावाचं लग्न आहे तर तिथे तिथे क त्या फंक्शनमध्ये जायचं आहे तर त्यासाठी ल लग्नासाठी हेअरस्टाईल करायची होती तर तुम्ही हा साडी साडीच घालू आणि हो साडी आणि थोडी अशी क अशी कॉटनमधली साडी वगैरे त्याबदल त्यावरचं छान असं हेअरस्टाईल वगैरे लूक वगैरे बनवायचं आहे हां तर ती फ्रेंच फ्रेंच जुडा वगैरे नाही येत का त्या टाईप वगैरे असली तर चांगलंच राहील म्हणजे साडीवर वगैरे छान मॅच वगैरे होईल म्हटलंस तर हो ताई प्राईस काय घ्याल तर ठीक आहे ना चांगली होईल ना पण

हो तर ठीक आहे ना ताई चालेल करून घेऊ

हो लग्नाला तेच हो हो लग्नालाच आणि हळदीला दुसरं काही हळदीला लुगडं वगैरे घालीन तर हळदीला दुसरी हेअरस्टाईल करून द्याल तर तुमच्या मताने जे वाटलंच ते करून द्याल हो ठीक आहे धन्यवाद धन्यवाद